टी ट्वेंटी हा खेळ अतिशय लोकप्रिय झालेला आहे हल्ली मुळे मुले या खेळामध्ये प्राविण्य मिळवत आहेत त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढालसुद्धा या खेळामध्ये होताना दिसत आहे करोडो रुपये या खेळामधून जाहिरातीद्वारे सरकारला उत्पन्न मिळत आहे विद्यार्थ्यांनासुद्धा यामधून मोटिव्हेशन मिळते व क्रिकेटबद्दल आकर्षण वाढत आहे